नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पिके असलेले ऊस आणि कापूस आणि संत्रे त्याचं सर्वात जास्त पिके होतात याची या क्रियेला या फळांना आणि या पिकांना नागपुरात भरपूर मागणी आहे आणि बाहेरही आहे ही पिके जास्तीकरून नागपुरातच घेतली जातात ह्या पिकांची प्रक्रिया अशी आहे की जसं संत्रं झालं संत्र्याचं झाड लावल्यानंतर त्याला मोठं व्हायला जवळजवळ एक ते दोन वर्षं लागतात एक वर्षामध्ये त्याला संत्री येतात पहिले हिरवे राहतात मग ते पिवळे होतात मग त्याला तोडून बाजारात विकले जातात तसंच

आपल्याइकडे भंडारा जिल्ह्यात तांदळाला जास्त पीक आहे तांदळाला जास्त पाणी लागते त्याच्यामुळे ते पावसाळ्यातच उगवले जातात